मराठी भाषेमध्ये माझ्या आवडत्या म्हणी किंवा वाक्प्रचारामध्ये म्हणी मला आठवते म्हणीमध्येे मला आयत्या बिळात नागोबा ही मला म्हण आठवते म्हणजे आयत्या बिळात नागोबा म्हणजे काय ह्याचा अर्थ म्हणजे काय की तो त्याला तो कोणतंही काम करत नाही कोणताही व्यक्ती कोणतंही काम करत नाही विना कामाचा तो तो आ आयते होऊन त्याला सर्व म्हणजे हे खायचं असतं क्रेडिट खायचं असतं तर तो त्यालाच आपण बोलतो आयत्या बिळात नागोबा आणि त्याला नेहमी तसंच क करायचं असतं त्याच्या जीवनामध्ये की आयतं आयतं त्याला सर्व पाहिजे असतं आयतं त्याला सर्व पाहिजे असतं घर पाहिजे असतं ब बंगला वगैरे पाहिजे असतो कार वगैरे पाहिजे असतो वापस पैसे पाहिजे असतात त्याला तर अशालाच आपण काय बोलतो आहोत की आयत्या बिळात नागोबा म्हणूनच तीच ती म्हण त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ही म्हण मला खूप आवडते धन्यवाद